आमच्या भागामध्ये रामटेक खिंडशी आहे तिथे बरेचसे पर्यटन स्थळ म्हणून आणि एक खूप फेमस स्थळ आहे तिथे बरेचसे देश विदेशातून पण लोकं येत असतात तसं तिथे बोटिंग पण होत असते आणि झुलण्याकरिता आहे गार्डनिंग आहे मुलांसाठी पण खूप छान आहे तिथे जेवण बनवण्याची व्यवस्था आहे आणि येण्याजाण्याकरिता पण बसेसची सुविधा उपलब्ध आहे आणि ते लोकांना खूप आवडते आणि फिशसारखं पण ती एक जहाज आहे त्याच्यावर पण ते लोकं म्हणजे ने जा करत असतात याच्यामुळे लोकांना ते खूप पर्यटन स्थळ खूप फेमस आहे